मृत्युंजय हे सर्व सर्वसामान्य लोकांना परिचित असलेलं पुस्तक आहे ज्याचे लेखक शिवाजी सावंत आहेत पुस्तक वाचून झाल्यानंतर आनंद वाटलं त्याचबरोबर दुःखं वाटलं उदास झालं अनेक दिवस त्या चक्रातून बाहेर पडता आलं नाही याचं कारण एका बाजूला महाभारत घडत असताना पांडव आणि दुसऱ्या बाजूला कौरव यांच्यामध्ये सर्व सर्व दोन गट पडल्यानंतर कर्ण हा मनाला भावणार हे अतिशय सुंदर पात्र होतं ज्या पात्राचा काही दोष नसतांना त्या व्यक्तीला प्रचंड मनस्तापातून बाहेर पडावं लागलं एका सुतपुत्राच्या घरी लहानचा मोठा झालेला हा कर्ण पुढे या कादंबरीचा नायक होतो खरं म्हणजे त्याने कौरवांना दिलेली साथ त्याचा मित्र त्याला दिलेली साथ ही मोलाची आहे तो बरोबर आहे चुकीचा आहे हा प्रश्न त्याने कधी मनात आणला नाही त्यांच्या बाजूने द्रोणाचार्य किंवा जे अति महारथी वीर होते ते त्यांच्या बाजूने लढत होते परंतु का कोणास ठाऊक या सर्व पात्रांच्यामध्ये कर्ण हा मला अतिशय शूर पराक्रमी आणि पाहिजे त्या वेळेला त्याच्या मित्रांसाठी कौरव कौरवांसाठी प्रत्येक आघाड्यांवर तो लढत होता तर म्हणजे तो पांडवांच्यापैकी कोणत्याही पांडवांपेक्षा तो सरस होता म्हणजे अर्जुन भीम नकुल सहदेव या सर्व पात्रांपेक्षा मला तो नेहमी सरस वाटला हे श्रीकृष्णालासुद्धा माहिती होतं आणि त्यानंतर श्रीकृष्णाने जेव्हा त्यांचं विवेचन केलं अंतिम टप्प्यांमध्ये तर त्यावेळेला मात्र ते भयानक वाटलं कारण श्रीकृष्णाला हे सर्व माहीत असताना त्याने एवढं सर्व घडू दिलं कारण नियती ही खूप मोठी गोष्ट आहे कदाचित त्यामुळे त्यांना या गोष्टी घडू द्याव्याशा वाटल्या आणि त्यामुळे हे पुस्तक वाचून झाल्यानंतर मला खूप असं उदास वाटलं